माझा व्यवसाय ढोराचा आहे माझ्याकडे गाय आणि म्हैस आहे मी त्या म्हशीचं दोन टाईम दूध काढून डेरीवर टाकतो आणि कोऱ्या दुधाचा सत्तर रुपये भाव आहे आणि पाणी टाकलेलं दूध याचा साठ रुपये भाव आहे आणि मला त्यासंबंधी इतका फायदा आहे कारण दुधापासून मी दही पण बनवतो ते पण विकतो आणि ताक आणि तूप ह्या पण या गो वस्तू दुधापासून बनवल्या जातात म्हणून याच्यामध्ये व्यवसायामध्ये माझा हा पूर्ण व्यवसाय मला खूप आवडलेला आहे